हो मी मराठी भाषेत अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला हा अनुभव खूप भारी वाटला आहे मराठी भाषा ही खूप समृद्ध आणि खूप मोठी आहे आणि मराठी भाषेतील शब्दकोश हा खूप मोठा आहे मला मराठी भाषा भाषेत अनुवाद करताना काही अनुभव आलेले आहे त्याच्यातला पहिला अनुभव म्हणजे भाषेचे सौंदर्यपूर्णता आपण प्रत्येक शब्द सौंदर्यपूर्णतेने मांडू शकतो तो म्हणजे मराठी भाषेने कारण मराठी भाषेचा शब्द को कोशात खूप शब्द आहेत की जी वापरून आपण आपल्या प्रत्येक भावना शब्दांच्या रूपात मांडू शकतो आणि खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडू शकतो भाषा ही खूप स मराठी भाषा ही खूप समृद्ध आहे आणि अनुवाद करताना मला आलेला दुसरा अनुभव म्हणजे भावार्थाला महत्त्व आपण जेव्हा अनुवाद करतो तेव्हा आपण जो जी घटना घेतलेली आहे त्या घटनेतील व्यक्तीच्या मनातला भाव जसाच्या तसा शब्दांच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न आपण ह्या भाषेतून करू शकतो कारण ही भाषा खूप प्रभावी आहे ह्या भाषेच्या ही भाषा इतकी प्रभावी आहे की आपण लोकांच्या मनावर त्या घटनेचा प्रभाव आणू शकतो आणि याचा अनुभव मला या अनुवादनातून आलेला आहे आणि अजून एक अनुभव म्हणजे सांस्कृतिक संदर्भ आपण जेव्हा अनुवाद करतो तेव्हा आपण इतिहासातील काही गोष्टींचा संदर्भ देतो त्यानुसार काही गोष्टी आपण त्यात लिहित असतो इतिहासातील घटनांचा संदर्भ देणे खूप महत्त्वाचे असते आणि खूप सौंदर्यपूर्ण गोष्ट आहे ही की आपण इतिहासातील घटनांना घटनांचा वापर करून अनुवाद करत आहोत सांस्कृतिक म्हटलं तर आपण आपल्या संस्कृतीला ज संस्कृतीला जपून संस्कृतीला सोबत घेऊन आपण ते अनुवाद करत आहोत आणि आलेला मला खूप अनुभव आले त्यातला अजून एक अनुभव म्हणजे शैली आणि मूळ भावना जपणं आपण जी भाषा वापरतो अनुवाद करताना तिची शैली कशी आहे ही जपणं खूप महत्त्वाचा आहे आपण भा मराठी भाषा शैली ही खूप मोठे आहे काही जण मरा मराठीतील शब्दकोशाचा काही भाग शिकतात कारण मराठी भाषेचा शब्दकोश खूप मोठा आहे तो पूर्णच्या पूर्ण शिकणं हे एका व्यक्तीला कठीण असतं त्यामुळे जे अनुवादक असतात ते काहीचा भाग शिकतात आणि त्यातून अनुवाद करण्याचा प्रयत्न करतात आणि सांस्कृतिक संदर्भ म्हणजे हा अनुवादनातील महत्त्वाचा घटक आहे असं मला माझ्या अनुभवातून वाटतं आणि अजून एक अनुभव म्हणजे काही अडचणी या येतात अनुवादन करताना मला बऱ्याचशा अडचणी आल्या म्हणजे काही शब्द असतात ना इंग्लिशमधले जसं की प्रायव्हसी हा डायरेक्ट मराठीत कन्व्हर्ट होऊ शकत नाही त्याच जर हा याचा डायरेक्ट अर्थ लावायचा म्हटला मराठीत तर तो एखाद्या वाक्यात किंवा खूप मोठा अर्थ आपल्याला समोर येऊ शकतो कारण काही शब्द असतात इंग्लिशमधले ते डायरेक्ट कन्व्हर्ट करू शकत नाही आपण अशा काही अडचणी आल्या अनुवाद करताना लक्षात इंग्लिश शब्दही छोटे शब्द असतात काही काही पण त्यातील त्याचा अर्थ डायरेक्ट मराठीत आपल्याला सांगता येत नाही त्यासाठी आपल्याला एखादं सेंटेन्स म्हणजे एखादं वाक्य वापरावं लागतं आणि त्यामुळे ह्या अडचणी मला आल्या याच्यात अजून अनुभव सांगायचा झाला तर अजून एक अनुभव आला आहे मला समृद्धीचा आनंद जेव्हा आपण अनुवादन पूर्ण करतो तेव्हा ते स समृद्ध झालेला तो अनुवाद आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला मिळालेला आनंद हा खरंचच खूप वेगळा असतो कारण आपण जेव्हा मराठी भाषातून एखादं अनुवाद करतो मराठी भाषेत एखादं अनुवाद करतो तेव्हा ते आपल्याला खूप सौंदर्यपूर्णतेने मांडता येतं याचा आनंद होतो आणि अजून एक म्हणजे आपल्याला मराठी भाषेतल्या शब्दकोशातले बरेचसे शब्द शिकता आलेले असतात आणि यातून मी माझ्या या अनुवादनाच्या अनुवादनाच्या अनुभवातून मी खूप काही शिकले आहे आणि अजूनही मी काही दुसऱ्या गोष्टींचा अनुवाद करण्याचा प्रयत्न करेन ईन आणि असा हा माझा अनुवादनाचा अनुभव आहे धन्यवाद